वसंतराव डक्रे शालिक डोपळे त बालू तडस प्रभाकर झाडे राजेश तडस ज्योतिबा फुले महात्मा गांधी अशोकराव खोडे अशोकराव खोडे जो बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले